हां हां हां बोला बोला बोला हां हां हां बोला बोला हां हो हो भेटतील भेटतील त्या लाईनवर चालणाऱ्या येतात बिना लाईनच्या बी येतात क तुम्हाला कशी पाहिजे हे सांगा बरं बरं भेटेन ना मग बरं तुम्हाला कितीपर्यंत पाहिजे अंदाजे समजा आपल्याजवळ भरपूर प्राईजच्या आहेत हां पण तुम्हाला कितीपर्यंत पाहिजे हे सांगा बरं बरं भेटेन ना भेटेन ना या कंपनी एक दोन आहेत ते तुम्हाला दुकानावर आल्यानंतर दाखवतो कंपन्यांमध्ये तुम्ही मशीन स्वत पाहिल्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल की बा आम्ही काय जे असेन ते व्यवस्थितपणे सांगून देऊ हां कोणती कंपनी पाहिजे आपल्याला सांगा हां सोनीची आहे हां सॅमसंग बी आहे तुम्ही या पद्धतशीर पाहा काय जे असेल ते कमी जास्त करून होऊन जाईल हो हो हो हो हो चालतं आहे चालतं आहे हो हो हो होऊन जाईन ते हो लोन केस पाहून आता ते कसं तुमच्या क्रेडीटवर तुमच्या भरण्यावरती आहे समजा नाही त्याचे अर्धे पैसे प पन्नास टक्के पैसे भरा लागत असतात बाकीचे जे राहिले त्याचे हप्त्यावर महिना परत महिना परत महिनावर तुम्हाला दोन हजार रुपये महिना लागेल

काय हरकत नाही काय हरकत नाही